भारतीय अन्न हे प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचं आहे जसं की महाराष्ट्राचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये वरण भात भाजी पोळी आमटी पापड लोणचं हे सगळं पदार्थ असतात आणि साऊथ इंडियन लोकांचं म्हटलं तर ते लोकं इडली डोसा सांभार आणि जसं राजस्थानचं म्हणलं तर राजस्थानी लोकं दाल बाटी वगैरे बनवतात आणि ते तिथले लोकप्रिय लोकप्रिय प्रदा पदार्थ आहेत आणि मसाले म्हटलं तर आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक भाजीचे किंवा मसाला भात चणा मसाला पनीर मसाला असे मसाले रेडिमेडच मिळतात पण जर जीवनात तयार तयार केले आणि वापरले जातात तर खूप सारे लोकं आजही घरी तयार केलेल्या मसाल्यांचाच उपयोग करतात त्याच्यासाठी कलमी मोठी इलायची छोटी इलायची लौंग मीरे शहाजिरं इत्यादी मसाले भाजून त्यांचा मिक्सरमध्ये बारीक पावडर करून ते सगळे मसाले वापरतात